मला असं वाटतं की राज्याच्या उर्वरित भारताच्या व जगाच्या सांस्कृतिक ठिकाणी कला आणि साहित्य या दोन गोष्टी आणि संगीत यांचं क्षेत्र जास्त म्हणजे हे योगदान जास्त आहे पण तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक क्षेत्र हे त्याच्याप्रमाणेच आहे मग जगाच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात प्रमुख योगदान कोणतं असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि त्याशिवाय अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत हा इतका विविध नट नटलेला आणि इतका समृद्ध असा देश आहे त्या प्रत्येक भागात खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळं कसं कुठलंही क्षेत्र कमी जास्त असं पडू शकत नाही तेव्हा प्रत्येक क्षेत्र हे महत्त्वाचंच आहे त्यामुळे मला असं कुठलंही एक क्षेत्र वाटत नाही कारण का पंजाबपासून ते कलकत्त्यापासून ते दक्षिण भारतपासून ते काश्मीरपर्यंत प्रत्येकाची त्याची एक संगीताची साहित्याची किंवा राहणीमानांची शैली आहे प्रत्येकाची त्यामुळं असं कुठलंच असं क्षेत्र नाही की जे कमी आहे त्यामुळे महाराष भार सॉरी भारताच्या प्रत्येक गोष्टीतून उर्वरित योगदान म्हणजे सगळ्या क्षेत्रात हे योगदान आहे कला साहित्य ह्या पण महत्त्वाच्या गोष्टीत कारण का भारतात अनेक भाषा अनेक लोक आहेत की जे त्यांच्या भाषेत खूप स् उत्तम आणि इतकं चांगलं साहित्य लिहू शकतात त्यामुळे मला असं वाटत नाही कुठलंही एक क्षेत्र एक सीमित आहे त्यामुळे असं संगीतात पण खूप क्षेत्र आहे संगीतातलं पण महत्त्वाचं क्षेत्र आहे म्हणजे संगीतातली प्रत्येकाचं वाद्याची शैली किंवा गाण्याची शैली या खूप महत्त्वाच्या आहेत त्या मला असं वाटतं की भर म्हणजे सगळ्या भारताच्या या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कुठलंही कमी जास्त आपण म्हणू शकत नाही त्यामुळे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी या भारतात आहेच योगदान सगळ्यांचं आहे विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे साहित्य आहे संगीत आहे या सगळ्या गोष्टीमुळंच ह्या गोष्टी यो आहेत आणि समृद्ध आहेत त्यामुळं मला असं वाटत नाही की कुठल्याही गोष्टीला थोडं योगदानही प्रत्येकाला समप्रमाणातच योगदान आहे